तर आपलं घर साफ ठेवण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी आपल्याला जरूरी आहे पण आपल्या शरीराला पण जरुरी नाही आहे ते जसे फिनाइल झालं जसं लिक्विड झाले आपण जे पो घर साफ करण्यासाठी वापरतो ते चांगल्या घरासाठी पण आहे पण आपल्या शरीरासाठी नाही आहे पण आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण शरीराकडे नसते बघत आपण घर स्वच्छ पाय दिसलं पाहिजेन क आपल्या घरामध्ये चांगली रौनक राहिली पाहिजेन याच्यासाठी आपण त्या लिक्विडचा वगैरे वापर करतो ते आपल्या शरीराला नाही आहे चांगला घातक आहे पण ते शरीर शरीराकडून पता आपण घराकडे बघतो ते लिक्विड आपण जे रासायनिक असते त्यामध्ये भरपूर लिक्विड असतात त्या त्या लिक्विडमुळे आपल्याला त्रास होऊ शकता आपलं शरीरपण तर त्रास देऊ शकतात लिक्विड अशी वस्तू आहे की ती आपण आपल्या शरीरा घातक आहे घराला साफ ठेवण्यासाठी स्वच्छता ठकू ठेवण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे पण आपण जे नैसर्गिक घटक रासायनिक वापरू शकतो आपण जे आपल्या घराला स्वच्छ ठेवू शकतो आपण ते करतो आपण स्वच्छता जरूरी आहे आपल्या शरीराला जरूरी आहे पण तेवढंच आपण सांभाळून जर केलं सर्वच गोष्टी चांगलं आहे आणि आपण न सांभाळता आपण शरीराकडे जर बघितलं तर आपल्या घरात पण स्वच्छता नाही राहू शकत आणि जे घ आहे ते रासायनिक ते वापरल्याशिवाय आपली घराची शान पण नसते आणि ते वापरूनच आपण आपल्या घराला स्वच्छ करू शकतो आणि सर्व हे करू शकतो घातक असं आहे घातक आहे नाही असं आहे सर्वच गोष्टी घातक आहे पण त्या आपल्या शरी आपण जेव्हा करू आपण तेव्हाच आपलं स्वच्छता आणि तेव्हाच आपलं सगळ्यात चांगलं होईल आणि ते बाधक राहा करण्यासाठी आपण त्यांचा फायदा टाईमशीर करा बरोबर व्यवस्थित करा त्यामुळे आपल्या शरीरालाही बाधक नाही होऊ शकत